आता बऱ्याच अंशी पाहायला गेलं तर पारंपरिक प्रसंगी नृत्य करत असताना लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करत असतात आता त्याची प्रत्येकाच्या नृत्यावर ते अवलंबून आहे की त्याची वेशभूषा कशी असेल किंवा रंगभूषा कशी असेल आता जर आपण फोक डान्स हा जर प्रकार पाहिला तर फोक डान्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रांत आले त्या त्या मातीतलं त्या ठिकाणचं ते फोक डान्स असतो तो आणि त्या फोक डान्सच्या माध्यमातून जेव्हा लोकं आपला परफॉर्मन्स सादर करत असतात त्या त्यावेळी त्या त्या मातीतला त्या त्या प्रकारातला पोषाख निवडला जातो अगदीच उदाहरण दे द्यायचं झालं तर आपण बघा की लावणी करत असताना लावणीसाठी नऊवारी साडी त्याचबरोबर गळ्यामध्ये ठुशी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतील पायामध्ये घुंगरू असतील कंबरपट्टा असेल चांगल्या पद्धतीचा नथनी असेल ना नथ असेल तसंच चांगल्या पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी असतील ज्या ज्या असा अटायर असतो की ज्यामुळे ते आपल्याला सुटेबल होतं तर काही वेळा आदिवासी नृत्य प्रकार जर करायचा असेल तर मुळातच आदिवासी हे लोक गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे फारशा गोष्टी अवेलेबल नसतात मग अशा वेळी काही वेळा त्या त्या आदिवासी कुठल्या भागात राहतात त्या पद्धतीने त्यांचे कपडे असतात मग त्याच्यामध्ये ते काठी वापरतात घुंगरू वापरतात त्याच्यानंतर वाळे म्हणतात पायातले कडी असतात हातातली कडी असतात कानामध्ये बाली वापरतात डोक्याला मुंडासं वापरतात त्याचबरोबर अंगामध्ये समजा एक हाफ झॅकेट असेल किंवा धोतर असेल किंवा पंचा असेल गुडघ्यापर्यंत त्याचबरोबर स्त्रियांमध्ये विशेषतः गोंदलेलं असतं नाकाला असेल डोक्याला असेल हनुवटीवर असेल त्याचबरोबर गळ्यापर्यंत एक ढवलीची एक साधारणशी मंगळसूत्र टाईप असतं आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या त्या त्या प्रदेशानुसार त्या त्या प्रांतानुसार तशा तशा पद्धतीने पोशाख परिधान केले जातात आता अलीकडच्या काळामध्ये लग्नसराईच्या निमित्ताने काही वेळेला बऱ्याच ठिकाणी डान्स होतात काही वेळेला बऱ्याच ठिकाणी तशा पद्धतीचे परफॉर्मन्स होत असतात मग अशावेळी त्या त्या परफॉर्मन्सवाला शेरवानी असेल कुर्ता असेल काही वेळेला जीन्स असेल टीशर्ट्स असतील अशा पद्धतीचे पोषाख परिधान केले जातात ज्या पद्धतीने संगीताचा वापर केला जातो जे संगीत असतं समजा ते संगीत जर पाश्चिमात्य असेल तर त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीने कपडे वापरले जातात त्या पद्धतीचा अटायर असतो त्या पद्धतीचे दागिने असतात तसंच जर काही वेळेला फार साऊथकडचे जर आपण बघायला गेले तर ते कपडे फार वेगळे असतात म्हणजे जसं प्रांतवाईज गणना केली गेली तर तिकडचं त्या त्या मातीतलं एक कल्चर एक संस्कृती फार वेगळी असते आणि त्या ती संस्कृती नृत्यातून दाखवली जाते आणि त्या नृत्याला साजेसं असं संगीत आणि त्या संगीताला च्या तालावरती जेव्हा नर्तक नृत्य करत असतो तेव्हा त्याला साजेसे असे कपडे परिधान करणं त्याला साजेसे असे दागिने परिधान करणं ही एक त्यांची गरज बनून जाते आणि या दृष्टिकोनातून पारंपरिक प्रसंगी नृत्य करत असताना लोकं त्या त्या प्रांतातल्या प्रदेशानुसार आपापला पोशाख जो असतो तो पोशाख ठेवतात त्या पद्धतीचे दागिनेदेखील असतात आणि त्या पद्धतीने तो सर्वांगसुंदर असा नृत्यप्रकार कसा होईल मनाला आनंद देणारा मनाला भिडणारा अशा पद्धतीनेच असतो